हॅलो हां मॅम विशाखा परब बोलत आहे हां मॅम मला ना मला मी आज येऊ नाही शकत आहे मॅम मला आज ताप येत आहे आणि विकनेस पण आहे येतोय मी आज हो बरं वाटत आहे जरा बरं झालं की मी डान्सची प्रॅक्टिस करतेय पण मॅम माझं गॅदरिंग आहे मी डान्स कोणते घेऊ हो रा राजस्थानी आहे मॅम थीम हो

मॅम ते मॅम ते मी बघत आहे म्हणजे सावंतवाडीला ते ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत मी बोलते ते मला भेटते पण डान्स डान्स करताना ॲक्शन सांगा ना कोणकोणते मी स्टेप बसवू ते प्लीज मग

हो एक आहे नाही ते घेते मॅम जास्त प्रमाणावरच घेते मला फक्त तुम्ही हे सांगा म्हणजे कसं कसं काय काय करायचं

मॅम मी गाणं ते घुमर घुमर ते वालं निवडलं आहे तर त्यासाठीच म्हणजे कसं काय ते स्टेप कसं काय बसवू ते मला फक्त सांगा हो मॅम ते बघते मी फक्त मला सांगा फक्त स्टेप सांगा फक्त मॅम

हो मॅम मॅम पण मला तुम्ही हां पण मॅम मला एक लिंक लिंक फक्त एक करा फक्त हां मॅम चालेल